माझी चित्रे कदाचित त्या त्या त्या जगाची त्या देशाची त्या ठिकाणची संस्कृती किंवा तिथलं काही तरी बोली भाषा असणारं चित्रीकरण दर्शवत असेल जसं की वारली प्रिंट आहे आदिवासींची चित्रकला आहे त्यानंतर एखादं निसर्गरम्य आहे जिथली ती ओळख दाखवणारं चित्र आहे अशा पद्धतीची जर चित्र असतील तर लोकांनाच ते नक्की आवडतील असं मला वाटतं आहे